हॅलो नमस्कार मी आदर्शनगरमधून सविता भोसले बोलत आहे हा नंबर नीरज गॅस एजन्सीचाच आहे ना हो का बरं बरं बरं बरं काय झालं आहे माहिती का मी गॅससाठी नंबर लावलेला होता आणि तो नंबर माझा लागलेला आहे परंतु मी जेव्हा सिलेंडर घ्यायला येत आहे तर तुमचं ते दुकान बंदच होतं वितरण केंद्र आणि त्याच्यामुळं मला खूप त्रास झाला म्हणजे एवढं लांबून यायचं आणि तिथं वाट पाहात बसायची मग हे तुम्ही वेळापत्रकात बदल कधी केला आहे काहीसुद्धा माहिती नाही आम्हाला ॲक्च्युली तुम्ही ग्राहकांना सर्व ग्राहकांना ही सूचना पोहोचवायला पाहिजे होती लोकांना किती त्रास होतो आहे वेळ जातो आहे रिक्षाचे पैसे जात आहेत आणि हे काय बरोबर नाही तुमचं तुम्ही कृपया आता जी तुमची वेळ बदललेली आहे मला त्रास झाला तर झालाच परंतु बाकीच्यांना सुद्धा हे लवकरात लवकर कळवा जर तुम्ही असं केलं नाही तर मी ग्राहक मंच्याकडे तक्रार करीन